ते आमचं जे भाजीपाला होता ते आला होता माल वावरातून काढला होता शेतातून त्याच्याबद्दल जरा माहिती पाहिजे होती काय म्हणते मग मार्केटमध्ये कसं काय भाव चालू आहे

म्हणजे आता समजा आमचा एकरभराचा हे होता सांबार सांबार होता तसेच वांगी होती टमाटर होते आमचा गावरान संबार आहे हो मोठा आहे जरा जास्त मोठा नाही जास्त लहान नाही हो का धण्यावर नाही आला मग हो का आणि मग मार्केट कधी चालू आहे मग आता

हो का आणि ते मग आता सकाळी पाचला चालू होते म्हटल्यावर आता सांबार आम्ही उपटून ठेवला आहे ते कसा फ्रेश चांगला कसा राहील तो तोपर्यंत हो का हां हां हो का हां हां हां राहील ना मग फ्रेश राहील ना मग ते हां बरं बरं बरं पण चांगला भावा भेटेल ना पण हो का बरं बरं आणि वांगी आमचे काटेरी वांगे आहे ठीक आहे मग हो का बरं बरं घेऊन येतो सकाळी संध्याकाळी तुम्ही असाल ना तिथं मार्केटमध्ये

ठीक आहे मग अशीच माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि येतो मग आम्ही सकाळी उद्या माल घेऊन